आपण बऱ्याच प्रकारच्या वस्तू पुनर्वापर त्याचा करू शकतो घरातल्या त्यामध्ये आपण घरातल्या जाळ्या किंवा तुटलेले दरवाजे जे असतात ते कुंपण म्हणून यूज करू शकतो त्यानंतर घरातलं खरकटं अन्न जे असतं त्यापासून खत पण तयार करू शकतो ते झाडांसाठी खूप उप उपयोगी पडतं त्याच्यापासून त्याचे वाढ खूप जास्त प्रमाणात होऊ शकते ते खत खूप उपयोगाला येऊ शकतं त्यानंतर ताडपत्री प्लास्टिक हे आपण झाडाच्या बाजूला त्यांना ऊन लागू नये त्यांना वा जास्तीचं पाऊस वगैरे हे येऊ नये म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण उर घरात असलेले डब्बे काचेच्या तुटलेल्या मोठ्या बॉटल्स त्याच्यानंतर रिकाम्या बादल्या ह्याच्यात माती माती भरून त्याचा कुंडी म्हणून उपयोग करू शकतो त्यानंतर स्पंज किंवा थर्माकॉल याचा उपयोग आपण झाडात झाडं कुंड्यात झालेल्या पाणी जास्त झाल्यावर त्याचा उपयोग आपण करू शकतो त्यानंतर पाण्याच्या रिकामे बॉटल बॉटल झाडात लावून त्याच्यापर्यंत त्याच्या मुळापर्यंत पाणी पोचवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याचा आपण उपयोग करू शकतो झाडांच्या वाढीसाठी